ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची सध्या खूप आवश्यकता आहे कारण की मोबाईल आजकालच्या जीवनात आवश्यक झालेला आहे मोबाईल हा खूप कामात उपयोगी पडतो आपल्याला काही ट्रांजेशन किंवा काही कोणाला फोटो पाठ फोटो वगैरे काही पैसे काही पाठवायचे असल्यास आपल्याला मोबाईल आवश्यक असतो किराणा दुकानात फोन पेही ग्रामीण भागात उपलब्ध नाही त्यामुळेही ग्राहकांना खूप समस्यांचा सामोरे करावा लागतो कारण की पैसे नसल्यास त्यांना घरी जाऊन पैसे आणून मग काही खरेदी करावे लागते त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञान हे आवश्यक असते आपण घ ग्रा शहरी भागात घर बसल्या आपण काही गोष्टी विकत आणू शकतो किंवा ऑर्डर केल्यानंतर ती आपल्याला घर बसल्या मिळते पण ग्रामीण भागात असे नाही त्यांना तिथे जाऊन ते त्यांना तिथे जाऊनच आणावे लागते त्यामुळे कोणी काही आजारी असल्यास त्यांनाही घरी एकटे असल्यास त्यांना तिथे जाऊन गो काही गोष्टी आणाव्या लागतात त्यामुळे सरकारही फक्त आवाहनच करते तेही काही लक्ष देत नाही फक्त काही इलेक्शन्स वगैरे काही असल्यास तेव्हाच आम्ही तुम्हाला हे पुरवू ते पुरवू असे म्हणतात पण असे काहीही होत नाही त्यामुळे तंत्रज्ञान हे ग्रामीण भागात उपयोग करणे खूप आवश्यक आहे